होय मुलींना सायकली किंवा लॅपटॉप देणे अशा योजना गरजेच्या आहेत आणि तसेच या मुलींना फायदेशीरही ठरतं शिक्षणासाठी आता आपण पाहतो की मुली किंवा स्त्रिया सध्याच्या घडीला पुरुषांच्या बरोबरीने कामे करत आहेत पुरुषांच्या बरोबरीने त्या सर्व क्षेत्रात आपल्याला दिसत आहेत त्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये त्यांना सायकल किंवा लॅपटॉप यासारख्या गोष्टी शासनाने योजना म्हनून प्रोवाईड केल्या तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो त्या शिक्षण या गोष्टीमध्ये अजून अव्वल अव्वल पुढेपर्यंत जाऊ शकतात आणि आप या सर्वाचा आपल्या देशासाठीही खूप फायदा होऊ शकतो मुलींना पूर्वी हवे तसे शिक्षण मिळत नव्हते पण सध्या सध्याच्या युगामध्ये मुलींनाही शिक्षणासाठी तेवढेच प्रोत्साहन दिले जात आहे त्यात कुटुंब शासन यासारख्या वेगवेगळ्या घटना घटकांचा एक आपल्याला वेगवेगळ्या घटकां घटकांनी यात काम केले आहे त्यामुळेच मुलींची सध्याची स्थिती खूप चांगली आहे मुले आपल्याला सध्याच्या घडीला मुलांपेक्षाही पुढे जाताना दिसत आहे त्यामुळे त्यांना याबद्दल प्रोत्साहन करण्यासाठी या सर्व गोष्टी देणे खूप गरजेचे आहे सायकली लॅपटॉप तसेच सध्या आपण पाहतो की शासनाने लाडकी बहीण योजना ही सुद्धा महाराष्ट्र शासनाने दिली आहे त्यामुळे म मुलींना दरमहा अठरा ते वीस वर्षाच्या मुलींना दरमहा पन पंधराशे रुपये मिळत आहेत त्या त्याचा उपयोग मुली आपल्या शिक्षणासाठी करू शकतात